फ फुलांचे बरेच प्रकार आहेत त्यामुळे शेवंती गुलाब त्याच्यानंतर मोगरा या या झाडांना स दररोज जवळ जवळपास एक एक लीटर पाणी टाकली तरी बरेच बरेच रोपे चांगले येतात त्यांना जर पाणी जर नाही टाकण्यात आले एका दिवशी तर ते सुकून जातात त्यांना फुलाचे प्रमाण हे फार कमी येते त्याच्यासाठी त्याची नेहमी नि निगा घेऊन त्यांना कंपोस्ट खत कंपोस्ट खत टाकत जावे वेळेवर त्या त्याच्यानंतर फ फळझाडे आंबा आहे त्यानंतर त्यानंतर जा जा जाम आहे त्यानंतर चिकूवगैरे मोठाले झाडे आहेत त्यांना यांना बऱ्याच प्रमाणात पाणी लागत असते ते आंब्याच्या झाडाला बरेच पाणी लागते त्याच्यामुळे त्यांना वरच्यावर पाणी टाकत जावे किंवा शेतामध्ये दो दुऱ्याच्या बाजूला आंब्याची झाडेवगैरे लावल्यास जर ऊसाच्या येते बाजूलाच जर झ झाडे लावले तर त्यांना ऑटोमॅटिक पा पाणी मिळते त्याच्यानंतर त्यांना त्यांना बरी उन्हाळ्यामध्ये बरीच फळ येतात पण उन्हाळ्यामध्ये तेव्हा त्यांना पण तरी थोडेफार पाणी हे हे टाक टाकतच जावे म्हणजे त्या आंब्याचा फुलोरावगैरे हा वाळून जात नाही त्यानंतर जाम हे जवळपास दिवाळीच्या वेळेस येणारी फळे त्यानंतर चिकू हे हे उन्हाळ्यात येणारी फळे त्यानंतर केळी हे हे पावसाळ्या पावसाळ्यामध्येपण येतात त्याच्यासाठी त्या केळीला तर सर्वात जास्त पाणी लागते ऊसालापण सर्वात जास्त पाणी लागते दा जामवगैरे हे जाम सिताफळ श सिताफळालापण पाणी लागते सिताफळेपण हे दिवाळीच्या ज दिवाळीच्या जवळपास येतात त्या त्यांचीपण निगराणी चांगली घ्यावी लागते